मला री रील्स आणि शॉर्ट्स बघायला खूप आवडते मला जेव्हा कधी वेळ असला तर मला बनवायला पण खूप आवडते मला खूप सारे म्हणजे जसे रील्स बनवणारे ॲक्टर्स मला त्यांचे नावं जसे अवनीत कौर निक शिंदे श्रद्धा पवार असे मला ॲक्टर त्यांचे रील्स शॉर्ट्स बघायला आवडते त्यांना मी फॉलो पण करते आणि लाइक करते त्यांच्या विडीओजला आणि जसं की मला काही वेळ असला तर मी माझ्या मैत्रिणीसोबत विडीओज् बनवते आणि मला कॉमेडी विडिओज् आणि जसे की मी मला मेहंदी काढणे आवडते तर मी मेहंदीचेच विडीओज् असे टाकते मला बरेच जण फॉलो करतात लाइक पण करतात आणि खूप बरेचसे विडीओज् मी बनवते